मला तसं बागकाम करायला खूप आवडतात माझ्या घरी भरपूर झाडे लावलेली आहेत त्यात मध्ये गुलाब शेवंती लीली मोगरा असे असे भरपूर झाडे लावलेली आहे त्यामध्ये असं बाकीचे मनी प्लॅंट असे शोचे वगैरे झाडे लावलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या सासूबाईंना पण आवड आहे त्यांनी पण त्यांनी पण भरपूर झाडे लावलेली आहे आणि नंतर माझ्या बाबाकडे बागशेती आहे त्यामध्ये गुलाब शेवंती निशिगंध असं त्यांचं झाडे लावणे चालू असतात आणि बाकी बाकी घरच्यांना पण इंट्रेस म्हणजे आवड आहे त्या त्यांनी पण भरपूर झाडे लावलेली आहे आणि ग घरामध्ये बाकीच्या लोकांना पण आवड आहे बाक झाडे लावणे आणखी असे वेगवेगळी झाडे लावणे जसे जसे की शोची झाडे आहे झा फूल फूल वगैरे फळ वगैरे फळांची झाडे लावणे तसं जसं की बाकी आपलं घरामध्ये तर लावतेच बाहेर पण असं रोडला साई रोडच्या साईडला पण झाडे लावलेली आहे रोडच्या साइडला लावलेली झाडे खूप छान दिसतात घर पण छान दिसतात आणि घरच्या लोकांना म्हणजे आपल्याना छान ऑक्सिजन वगैरे मिळतो झाडांमुळे तर त झाडे लावणे हे खूप चांगले आहे